हॅलो बोल गं

अं विचारा इथे टायगर लॉयन मंकी पॅरेट असे जलचर प्राणी जसे फिश अं फिशचे तसेच फिश म्हटलं डॉल्फि डॉल्फिन तर नाही पण असे छोटे मोठे जे फिशेस् आहेत ते जलचर प्राणी वगैरे आहेत तिथे हो हो अजून शायद दोन आहेत दोन आहेत दोन हो रोज त्यांचं खाणं पिण्याचं टाइम पाणी द्यायचा टाइमिंग अं त्यांच्याकडं त्यांना काही आजार वगैरे असला त्याच्याकडं लक्ष द्यायला लागते इथे खूप सारे वर्कर्स आहेत त्यांच्याकडे लक्ष देणारे हं हो

त्यांची अंघोळ वगैरे पाइपनीच करतो तो ते त्या म्हणजे त्या नरभक्षक प्राण्याचा जो हेड आहे तो त्यांना हॅंडल करू शकते तोच व्यक्ति तिथं हा तोच व्यक्ति त्यांची आंघोळ जेवण बिवण वगैरे तो करू शकतो

मला असं वाटते जंगलात सुरक्षित होते पण आता जंगलतोडीमुळे झाडं कमी झाल्यामुळे ते प्राण्याचे बरोबर ते रक्षण झाले नाही तिथे तर म्हणून भारत सरकारचे जो फॉरेस्ट ऑफिसर आहेत त्यांनी काही प्राणी असे छोटे छोटे झू पार्कमध्ये पाठवल्यात जसं महाराजबाग आणखी काही आहेत झू पार्क तिथे असे काही शिफ्ट केले आहेत नाही नाही नाही असं ही काही नाही आहे अशी व्यवस्था नाही आहे अशी व्यवस्था केली ना

आम्हाजणांना अजूनही ठेवलेत त्यांचे चांगले रक्षण झालं पाहिजेन प्राण्याची तशी संख्या कमी होत आहे त्याच्यामुळे आम्ही काय कुठं तेवढं रिक्स घेत नाही अं हं

हो हो हो चांगले मोठे मोठे पिंजरे आहेत गार्ड्स आहेत छोट्या बच्चांना काही धोका नाही आहे छोट्या मुलाची तिकीट नही है शाळेतर्फे येतात ना ते बच्चे टीचर्स वगैरे त्यांची तिकीट नाही आहे हो अपॉइंटमेंट घ्यावं लागेल कारण की शाळेतर्फे येता ना तुम्ही तर ते त्याची अपॉइंटमेंट घ्यावं लागेल तुम्हाला हो ठीक आहे ना हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थॅंक यू